शाळा शाळांतून विद्यार्थ्यांना कला आणि हस्तकला हे विषय शिकवले जात नाहीत असं नाही आहे शिकवले जातात परंतु ते एक फक्त विषय म्हणून किंवा एका अभ्यासक्रमाची पूर्तता करण्यासाठीच्या उद्देशानेच फक्त तिथे आहेत असं माझं मत आहे आणि त्या कलाप्रकारांमध्ये हस्तकला बाहुल्या तयार करणं पावसात कागदी बोट तयार करणं ह्या सगळ्या संबंधित कलां कलांविषयीचे तास विद्यार्थ्यांना शाळांमध्ये शिकवले जातात पण हस्तकलेचे फारसे वर्ग मुलांच्या शाळांमधून होत नाही बाकी मुला मुलं ज्या शिकवण्यांना जातात खाजगी शिकवण्यांना जातात जिथे हस्तकला कला चित्रकला मूर्तिकला सगळ्या प्रकारच्या कला शिकवल्या जातात तिथे या गोष्टी जास्त प्रमाणात आ आढळून येतात पण ह्या मुलांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या त्यांच्या अभ्यासाकडे असलेल्या कलाप्रमाणे शाळांच्या अभ्यासक्रमातूनसुद्धा शिकवलं गेले पाहिजेत आणि ते शिकवतानासुद्धा त्यांच्यातल्या त्या कलेला वाव मिळाला पाहिजेत आणि त्या कलेच्या वावासोबत त्यांच्यातल्या त्या कलेला बाहेर येण्यास मदत झाली पाहिजेत हे हे माझं मत आहे बाहुल्या तयार करणं पावसात कागदी बोटी तयार करणं या सगळ्या माझ्या लहानपणीपासूनच्या आवडत्या गोष्टी मी प्रत्येक वेळेस बाहुलीला नटवत बसायचे बाहुलीचे कपडे तयार करायचे बाहुल्यांना तयार करायचे पावसात कागदी बोटी पण मी बऱ्याच सोडलेल्या आहेत लहानपणी मी पाऊस यायची वाट बघायचे कारण की मला आमच्या गच्चीवरती एक छोटंसं डबकं साचायचं मग त्यात डबक्यामध्ये कागदी बोटी सोडायला फार आवडायच्या म्हणून मी शिडाची बोट साधी बोट एक मोठी क्रूज असं काय काय काय काय कागदाचं शिकलं होतं माझी आज्जी मला हे सगळं शिकवायची कागदी कागदाचं बोट शिडाचं बोट आणि ते सगळं मग पाण्यामध्ये सोडल्यानंतरसुद्धा ते कसं त्याचे तरंग उठत आहेत आणि एखादा थेंब जर का त्याच्यावरती पडला वरून पाण्याचा तर ते कसं होतं आहे हे सगळं बघायला मला लहानपणापासून खूप आवडतं बाहुल्यां बाहुल्यांमध्ये तर मी खूप खेळली आहे बाहुल्यांना तयार करणं बाहुल्या तयार करणं बाहुल्यांचे केस विचरणं त्यांच्या वेगवेगळ्या केशरचना करणं ही माझं अगदी आवडतीचं काम लहानपणापासूनचं